हॅलो

ए सी फ्रीज एल ई डी टी व्ही त्यानंतर वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक सेमी दोन्ही पण ॲवेलेबल आहेत हो सध्या ऑटोमॅटिक रेडी आहे ते सेमीला थोडा वेळ लागेल आहेत आहेत सध्या अजून डिलिव्हरी आलेली नाही आहे तर भेटून जातील तुम्हाला हो हो

सिंगल डोअरचा फ्रीज तुम्हाला वीसपर्यंत पडेल आणि डबल डोअरचं म्हटला तर तीस पस्तीसपर्यंत जाईल

हो देतो ना आम्ही होम डिलेवरी देतो नाही त्याचेवर काही चार्जेस लागतात एक दोन तीन हजार रुपये त्याचे चार्जेस लागतात तुम्हाला नाही हो तसं नसतं मॅडम चार्जेस लागतात त्याचे तुम्हाला जेवढ्या वर्षाचं इंस्टॉलिमेशन पाहिजे असते तेवढं तुम्हाला आम्हाला थोडे द्यावे लागतात कंपनीकडून असतं ते हो त्याचे काही चार्जेस असतात आम्हाला कंपनी लागू करते त्याचे चार्जेस द्यावे लागतात अहो काय करावं मॅडम ते कंपनीकडून द्यावं लागतं आता आम आमचा काय हातात नसतं अहो मॅडम तुम्ही कुठे गेलं तरी इन्स्टॉलिमेन असेल ते तुम्हाला दुसरेच चार्जेस घेणार आहेत ते कंपनीकडूनच लागू असतं बरं जाऊ द्या तुमचं काहीतरी करतो आम्ही तुम्ही ऑर्डर तर द्या